सर्दी जर घरगुती उपचारांनी बरी करायची असेल तर त्यासाठी आपण गुळाचा चहा त्याच्यामध्ये लवंग इलायची अदरक याचा तुळशीचा पाला हे सगळं टाकून एक मिश्रण बनवून त्याचा एक काढा तयार होतो ते काढा घेतल्याने आपली सर्दी लवकर बरी होते त्यानंतर व्हिक्स आहे व्हिक्स गळ्याला आणि नाकाला लावून अंगावर घेऊन झोपलं तेव्हा पण आपल्या सर्दीसाठी बरं वाटते थोडंसं आणि त्यानंतर वाफारा आहे अजून काही च्यवनप्राश म्हणून एक बाहेरून येते ते पण घेऊ शकतो आपण आनि हळदीचा गुळाचा चहा हे असे प्रकार आहे आपण ते करू शकतो सर्दीसाठी